हॅलो हां बोला ना हो कधी येत आहे ॲडमिशन करायसाठी हो ठीक आहे ना ह आहे कॉलेजचा परिसर छान आहे मोठा आहे इथं वेल एज्युकेटेड पण आहे इथे नवीन विद्यार्थ्यांना चांगली संधी पण देण्यात येत आहे तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये करायचं आहे हां हां त्याच्यामध्ये ॲडमिशन करायची आहे का ठीक आहे ना त्याच्यामध्ये आता नवीन याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये त्या सॉफ्टवेअरचाच यूज होत आहे त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशन करू शकता आता जे लेटेस्ट आहे ते सगळे सॉफ्टवेअरचे रिले रिलेटेड असल्यामुळे त तुम्हाला चांगलं गॉसिप मिळेल आणि लेक्चरर पण छान आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेसचे वगैरे काही गरज राहणार नाही आणि ते प्रॅक्टिकल वगैरे सगळं घेतल्या जाते टीचर स्टॉप पण छान आहे इथली मॅक्झिमम फी एक लाखापर्यंत आहे हो तुम्ही तुम्हाला त्यात काही कॉलरशिप वगैरे राहील तर थोडं कन्सेशन मिळून जाईल पण काही क एखादी स्टुडंट एक्स्ट्रा जर असेल तर आम्ही थोडा विचार करू पण पॉसिबल तेवढं होणार नाही बघा तुम्ही जॉईन करा छान आहे कॉलेज पण छान आहे आणि इथला क्लायमेट पण छान आहे तुम्हाला म्हणजे अभ्यासासाठी स्पेशल म्हणजे स्टडी स्टडी रूम पण आहे आणि तुम्हाला चांगलं इथं जर राहायचं असेल तर इथे राहण्याची पण व्यवस्था आहे हॉस्टेल हॉस्टेल पण हां हॉस्टेल पण आहे आणि इथे जवळच मेस पण आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जर अपडाऊनला परवडत नसेल तर तुम्ही इथे राहू पण शकता नाही नाही नाही असं असं वगैरे काही नाही हॉस्पिटल आहे जवळच मोठं आणि इथे खूप दूरदूरचे विद्यार्थी येतात आणि राहतात त्याच्यामुळे इतकं काही टेंशन घ्यायचं काही काम नाही चांगलं कॉलेज आहे